दोन चाकी वाहनामध्ये मोटरसायकल स्कूटर स्कूटी सायकल मोपेड इलेक्ट्रिक बाईक स्पोर्ट्स बाईक बुलेट ॲक्टिवा बाईक चारचाकी वाहनामध्ये कार जीप टॅक्सी व्हॅन मिनी व्हॅन टेम्पो मिनी ट्रक जिपनी ट्रॅक्टर पिकअप व्हॅन मोठे व्यावसायिक वाहनामध्ये बस शाळेची बस ट्रक डंपर कंटेनर ट्रक टँकर ट्रॅली आटो रिक्षा मालवाहतूक वॅन मिनी बस विशेष वाहनामध्ये रुग्णवाहिका अग्निशमन गाडी पोलिस व्हॅन बुलडोझर जे सी बी क्रेन रोडरोलर हर्फलिफ्ट ट्रॉली ट्रॅक्टर घोडागाडी पाण्यावरची व हवाई वाहनामध्ये बोट जहाज पाणबुडी विमान हेलिकॅप्टर फ्लायडर हॉट एअर बलून